विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपण मोटरचा वापर करू शकतो म्हणजे प्रथमतः विहिरीची खो खोली किती आहे विहिरीत पाण्याचा पातळीदर किती आहे या माहितीनुसार मोटरीची क्षमता निवडता येते यानुसार आपल्याला मोटर कुठली घ्यावी यामधून कळतात असं विहिरीतून पाणी काढण्यासाठी खूप खूप प्रकार मोटरीमध्ये आहेत यामदे सबमर्स सिबल पंप ह्यामध्ये पाण्याची पातळी खाली लावला जातो खोली अधिक असल्यास योग्य आहे हेचा आवाज कमी असतो सेंट्रिप्युगल पंप हा दुसरा प्रकार पाण्याच्या पातळीचा वर बसवला जातो कमी खोलीच्या विहिरीसाठी हा उपयुक्त आहे जेठ पंप हा खोल विहिरींसाठी उपयुक्त आहे पाणी चांगल्या दाबाने काढतो मोटरीची क्षमता हॉर्सपॉवरमध्ये मोजली जाते शून्य पॉईंट पाच एच पी कमी पाण्याच्या गरजेसाठी वापरल्या जातात किंवा कमी खोल असणाऱ्या विहिरींसाठी वापर करू शकतो वन एच पी किंवा दोन एच पी मोठ्या प्रमाणात पाणी फोर्सनी काढण्यासाठी शेती किंवा बागांसाठी वापरता येतील तुमच्या माहिती आपल्या माहितीनुसार मोटरचे मॉडेल हे आपल्याला जर शेतीसाठी उपयोगात असेल तर वन एच पी टू एच पीची मोटर आपल्याला योग्य वाटते इन्स्टॉलेशन प्रक्रिया यामध्ये जर आपण बघितला तर मोटर बसवणे सबमर्शिबल पंप असल्यास मोटर पाण्यात ठेवण्यासाठी मजबूत दोरखंड वापरावा पंपाची उंची पाणी पातळीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावी पाईप आणि वायरिंग चांगल्या गुणवत्तेचे पी वी सी किंवा लोखंडी पाईप वापरावे मोटरला वीजेचा पुरवठा देण्यासाठी तांब्याची व्यायर वापरा वायर योग्यरित्या इन्सुलेट करा जेणेकरून वीज अपघात होणार नाही फिटिंगसाठी पाईप विहिरीत योग्य कोनात बसवा आणि त्याचे जोड मजबूत ठेवा मोटर सुरक्षित आणि स्थिरपणे बसवा वीज पुरवठ्यासाठीची तयारी मोटरसाठी योग्य वीजपुरवठा असेल याची खात्री करा अप डाऊन वोल्टेजासाठी वोल्टेज स्टॅबिलायझर वापरा मोटरसाठी स्वतंत्र स्विचबोर्ड तयार करा मोटर चालू करण्याऐवजी आपण पाईप जोडले आहे का वायरिंग बरोबर आहे का मोटर योग्य प्रकारे बसवले आहे का वीज जोडणी सुरक्षित आहे का पंपातील कोणता गाळ किंवा अडथळा आहे का हे बघणे गरजेचं आहे त्यानंतर प्रथम मोटर किंवा प्रथम पंप ऑन करून पहा की पाणी सुरळीत येत आहे का पाणी येत नसल्यास पाईप जेऊनची पंपची वरजा तपासा पाणी ओरफल होणार नाही याची काळजी घ्या नियमितपणे मोटर साफ करा वीज जोडणी तपासा आणि तुटलेल्या वायरीची दुरुस्ती करा पंप काम करत नसेल तर तज्ञव्यक्ती बोलवा सुरक्षिततेसाठी पंप चालू असताना मोटरजवळ उभे राहू नका पाण्यात वायरिंग किंवा शॉर्ट सर्किट होणार नाही याची खात्री करा लहान मुलांना मोटरपासून जवळ येऊ देऊ नका ह्याचे मोटर सुरू झाल्यावर घेण्यासाठी सूचना आपण विहिरीतून मोटरीद्वारे योग्यरीत्या पाणी काढू शकतो व आपल्याला ती सोईस्कर पडते